हॉटेल इवेन्टोच्या मॅनेजर बोलत आहेत का अच्छा मॅम मला एक रूम पाहिजे होती रूम मला उद्यासाठी पाहिजे अवेलेबल आहे का तुमच्याकडे सिंगलच पाहिजे मला उद्यासाठी पाहिजे होती हो ठीक आहे चालते नं तर माझा नंबर घे आणि मला व्हॉट्सॲपवर सेन कर तुमचं जे व्हिजिटिंग कार्ड वगैरे आहे त्याच्यावर डिटेल असेल नं पूर्ण आणि एक मिनटं नॉन ए सी वगैरे एसीची आणि पूर्ण व्यवस्थित आहे नं अच्छा पण मला नॉन ए सी चीच पाहिजे आहे पण काही मग डिस् डिस्काऊंट वगैरे नाही का मिळणार अच्छा अन् तिथेच जेवणाचं वगैरे सर्व व्यवस्थित आहे नं अच्छा ठीक आहे आणि ते पाण्याचं वगैरे काय व्यवस्था आहे पाणी वगैरे चोवीस तास राहणार नं आणि गरम पाणी वगैरे बरं ठीक अच्छा मग मी तुम्हाला तुम्ही माझ्या इथे व्हॉट्सॲपला मला टाकून देजा व्हिजिटिंग कार्ड मग मी पूर्ण बघते वगैरे आणि ऑनलाईन वगैरे करायचं का कसं करायचं मग मग पेमेंट अगोदर डिपॉजिट द्यायची वगैरे कसे मला आजच करावं लागेल का अच्छा ठीक आहे मग माझ्या व्हॉट्सॲपला तुम्ही टाकून दे ठीक आहे ठीक आहे थॅंक्यू ठेवते